हां बोल मित्रा काही नाही घरी आहे बसलो

विचार तर चालू आहे माझावाला फरवरी एकोणीस फरवरी दोन हजार चोवीसला आहे आता येणाऱ्या तर माझा विचार चालू आहे का कार्यक्रम करायचा तर काय विचार आहे तुझाबी अच्छा हां हां

हां हां

हां हां हो हो नाही आपण कार्यक्रम करू खूप मोठा कार्यक्रम करू ह्यावर्षी जे आता आपण पहिले आपण पहिल्या दिवशी रॅली काढायची आहे आपल्याला पहिले स्वच्छताची पूरी पूरी पहिलं अशी मित्रामध्ये बसून पहिले हा हा पूरे स्वच्छता हां

हां हो हो हो हो

ठीक आहे ना आपण आता सारे मित्र एखट्टेहून जाऊ एका घरी एखाद्या मित्राच्या घरी नाही तर मग जमा होऊन जाऊ हो ठीक आहे ना कार्यालयामध्ये मीटिंग घेऊ अप्लिकेशन करू कोणाकोणाचं काय मत आहे ते मत ठेवायला लावू आणि त्या मतावर आपण चालू कारण की आपल्याला अजून एखादा मिनिस्टर एखादा मंत्री अजून पुलीस ठाण्यात जाणं आपल्याला त्याची अप्लिकेशन करणं अजून आपल्या कारण की चार पाच पोलिसं हो हां पोरं

हां हां हां या हां हां हां नाही नाही

हां हां हां नाही नाही नाही नाही हां हो हो हो ते काय करून घेऊ आपण जसं आता आपल्याला बँडलाबी बोलवावं लागेल कुठून बँड आणायचा पुण्यावरून बोलवायचा आपल्या वर्धेला की इ इकडून हव पथकं हं ठीक आहे ना डी जे आणि पथकं ठेऊन देऊ आपण एक आणि पूरं अजून आपल्याला नेटवरबी त्याचं हे करा लागेल हो आणि

हो हो

हो हो ठीक आहे ना

ठीक आहे ना हो हो हो हो ठीक आहे ना करायला लावू ना आपण भेटता मग आज रात्री हं चला ठीक आहे मग भेटू आज सगळे जण कॉल करू आणि आपल्या कार्यालयात भेटू आपण ठीक आहे ठीक